सर्पिंग खेळ हा लाटांवर स्वार होण्याचा खेळ आहे सर्पिंग ही समुद्रकिनारी महासागरात नदीमध्ये केली जाते सर्पिंग हा खेळ महिला आणि पुरुष दोन्ही गटामध्ये खेळला जातो भारतामध्ये तर याला कमी प्रमाणात पण बाहेर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा गेम खेळला जातात आणि जे प्रवासी फिरायला जातात समुद्रकिनाऱ्यावर ते ह्याला जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते सर सर्पिंग हा जो खेळ आहे तो पॉलिनिशन लोकांनी सर्पिंगला हवाईमध्ये आणले आहे आणि हा खेळ तो हे झालेला आहे एकोणविसाव्या शतकामध्ये सर्पिंग या खेळाची सुरवात झालेली होती आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीस पर्यटन स्थळ म्हणून हवाईच्या विकासाने अनुषंगाने सर्फिंगचे पुनरुज्जीवन झाले होते आणि हा खेळ कॅलिफोनिया आणि आष्ट्रेलियामध्ये जास्त पसरलेला आहे अमेरिकेत लेखक जॉन लंडन आणि हवाईयन सपर जॉर्ज क्रीत ड्यू कहामुकू या प्रसाराचे मुख्य कारण होते वायकीला भेट दिल्यानंतर लंडनचे लोकप्रिय अमेरिकन नियतकालिकांमध्ये सर्पिंगचे अनेक खाते प्रकाशित झालेले आहे आणि हा खेळ याच्यानुसार काळानुसार बदलत चाललेला आहे याला जास्तीत जास्त भारतातसुद्धा जास्तीत जास्त मान्यता आलेली आहे आणि हा खेळ जो आहे रायडिंगचा हा खेळ कन्याकुमारी झालं गणपतीपुळे रत्नागिरी महाराष्ट्रात दक्षिण भारतामध्ये समुद्रकिनाऱ्यावर हा खेळाला खूप जास्त महत्त्व देतात जे बाहेरचे प्रवासी येतात किंवा भारतातले काही प्रवासी जे आहेत ते जेव्हा टुरिस्ट म्हणून फिरायला जातात तेव्हा तो हा खे खेळला जातो आणि काळानुसार याची पसंती पण जास्त वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे याला महत्त्व पण दिलं जात आहे